हॅलो हॅलो गजानन फ्लॉवर मार्ट का हां आता सध्या गणपतीचे सिजन चालू आहे तर माझ्या घरीही गणपती बसत आहेत तर त्याच्यासाठी जरा मला फुलांबद्दल विचारायचं होतं म्हणजे म्हणजे आता माझ्याकडे पाच दिवसाचे गणपती आहेत तर त्याच्यानुसार अशी टिकणारी फुलं हवी आहेत म्हणजे असं एकदा डेकोरेशन केलं की म्हणजे वाहणारी फुलं वेगळी चालतील म्हणजे रोज तुम्ही दिली पाठवलीत तरी चालेल पण डेकोरेशनसाठी वगैरे पण मला अशी फुलं हवी आहेत हां हां हां

हां हां हां हां चालेल हां हां म्हणजे तुमच्या इथला रेट तुम्ही सांगू शकता का म्हणजे कशी किंमत आहे फुलांची

आमचा पाच दिवसाचा आहे आणि तसं पाच दिवसाचा गणपती आहे आणि चौथ्या दिवशी आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा पण आहे म्हणजे त्याच्यासाठी पण आम्हाला थोडं झेंडूची फुलं तेव्हा असं छान असं डेकोरेशन असलं पाहिजे सत्यनारायणाच्या पूजेला पण हां हां

हां हां अच्छा अच्छा म्हणजे चौथ्या दिवशी तुम्ही सेम डेकोरेशन पण नवीन फुलांनी असं करून देणार का हो हो हां हां

हो हो चालेल चालेल म्हणजे आता मला कसं गणपतीसाठी असं छान असं थोडं यल्लो किंवा व्हाईट अशी फुलं छान वाटतात ना तर तसं मला डेकोरेशन तुम्ही करून द्या तीन मग दोन पाचही दिवसाचं म्हणजे चौथ्या दिवशी ते चेंज होईल असं आणि आता राहिला तर रोज र रोजच्या रोज तुम्हाला दुर्वा नंतर जास्वंदीची फुलं अशी पाठवावी लागतील पाचही दिवस हां हां हां हां आणि आणि तसं मग तुम्ही ते डेकोरेशनचं वगैरे सांगा म्हणजे आमचा साधारण दीड दीड ते दोन फुटांचा गणपती आहे त्याच्यानुसार तुम्ही डेकोरेशन करून किंवा डेकोरेशन करायला माणूस जरी पाठवलात तरी चालेल मी तुम्हाला ॲड्रेस पाठवते हां हां चालेल चालेल आणि हे आणि चौथ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा आहे तर त्याच्यासाठी मला तुळशीची पानं वगैरे पण लागतील ती पण आहेत का हां हां हो हो चालेल चालेल आणि रोजच्या रोज हां आणि एक मिनिट हां जरा विमान चाललं आहे हां तर मी म्हणत होते की रोज मला साधारण तुम्ही जास्वंदीची फुलं पाठवाच तुम्ही किती पाठवणार म्हणजे तुमचा असा काय रेट आहे

ओके ओके चालेल चालेल म्हणजे रोज डजनभर अशी जास्वंदीची फुलं पाठवा आणि दुर्वांचं काय आहे कारण दुर्वा पण लागतील ना हो हो हां हां चालेल चालेल ते पण पाठवून द्या तुम्ही आणि दुर्वांचा हार वगैरे असतो तो पण आहे का तुमच्याकडे अच्छा अच्छा हां हां मग हां तो एकशे आठ एकशे आठचा जो हार आहे ना तो मला पाठवा रोज पाच दिवस चालेल मी तुम्हाला ॲड्रेस ह्याच नंबरवर पाठवू का हां हां चालेल हां हां चालेल थँक्यू